आम्ही आमच्या वडलांना चार भाऊ आनी एक बहीण होतो तर दोन भाऊ माझ्यापेक्षा मोठे होते एक भाऊ लहान होता आम्ही माझे बारावी झाल्यानंतर मी मग शेतीकाम सांभाळलं शेती काम करायला लागलो त्याच्या आधी आमच्या दोन भावांचे लग्न झाले होते ते दोन्ही भाव अलग निघाले अलग निघाल्यानंतर मग आईवडील आम्ही तिघंजणं असे आम्ही चौघंजणं चौघं पाचजणं एका घरात होतो तर मग लहान लहान भाऊ न आम्ही दोघजणं भरतीवर गेलो कर्मयोगानं तो नोकरीवर लागला मी घरी वापस चालला आलो मग वापस आल्यानंतर मी शेतीकाम केलं मग शेतीकाम करत असताना मग हे दोघं भाऊ अलग निघाले अलग निघाल्यानंतर मग शेती मला सांभाळायला लागली आईवडीलही मला सांभाळायला लागले त्याच्यानंतर माझं लग्न स्वतः मी स्वतःच केलं लग्न केल्यानंतर दुसऱ्या वर्षी माझ्या बहिणीचं लग्न केलं बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग दोन वर्षानं लहान भावाचं लग्न केलं लहान भावाचंही लग्न मीच केलं असं करताना मग दोन एकर शेत आमच्या चुलतीचं होतं दोन एकर शेत घेतलं त्याच्या तं बोरपण केलं त्याच्यानंतर बोर केल्यानंतर आमचे मला दोन मुली होत्या आणि एक मुलगा हाय त्यांचं शिक्षणही केलं मुलगीला मोठ्या मुलीला बी एसी केलं दोन नंबरच्या मुलीला बी एसी कम्पुटर शिकवलं मुलगाही आता सेकंड सेकंड इयरला आहे असा परिवार आम्ही चालवला त्याच्यानंतर शेती शेतीत बोर केलं बोर केल्यानंतर मग त्याच्यानंतर हे केलं भाऊ भाऊ वेगळे राहिल्यानंतर मग मला सांभाळावं लागलं त्याच्यानंतर मग मी पोरीचं लग्न केलं पोरीचं लग्न केलं तेही चांगलं थाटात केलं पोरीचं लग्न झाल्यानंतर आता मुलग्याचं लग्न केलं नाथाचं तेही मस्त साहजिकपा साहजिक पार पडलं या सर्व करण्याचा माझा माझा मला त्या गोष्टीचा अभिमान आहे अशा प्रकारे माझं